इस्टाग्राम व्हाटस्अप फेसबुक गूगल पे फोन पे जीमेल ट्विटर अशा प्रकारचे ॲप जास्त प्रमाणात वापरण्यात येत आहे स्मा स्मार्ट फोनमध्ये कॅलेंडर कॅल्क्युलेटर अलाराम घडयाळ नोटबुक इत्यादी सुविधा असते त्यामुळे त्याचे फायदे आहे मोबाइलमध्ये गूगल ॲप जी पी एसच्या मदतीने आपण रस्ता शोधू शकतो बँकमध्ये न जाता आपण एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो ऑनलाइन आपण अन्नदेखील मागवू शकतो ऑनलाइन त्यामधून आपण शॉपिंगसुद्धा करू शकतो व्यापारी लोकांना व्यवस्थित व्यापार करण्यात मोबाईल खूप मदत करतो मोबाईल इंटरनेटचे भाव जास्त आहे लहान मुलांमुळे मोबाईलवर गेम खेळत खेळत असताना त्यांचा खूप वेळ जातो त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो अती मोबाईलच्या वापराने बुद्धी कमजोर आणि एकाग्रता कमी होतो मोबाईलच्या अती वापरामुळे मानसिक ताणसुद्धा वाढू शकतो